हा कोण बोलत आहे

यशवंतराव चौकामध्ये राजश्री ब्युटी पार्लर हो हो बरोबर आहे कधी करायची आहे

हां बरं

मग कधी येणार आहेत

तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचे कड करायचे आहेत त्यानुसार हां हां हो चालंल तुम्ही या पहा तुम्हाला कसे म्हणजे पाहिजेत ते सांगा रेटचं पाहू मग साधे हेअरस्टाईलचे दोनशे अडीचशे पाचशेपासून आहेत आपले हेअरस्टाईल आधी या तुम्ही पा आणि मग हेअर स्टाईल त्याने करून पाहा तुम्हाला आवडली तर मग पुढचं ठरवू आपण हो ते पण आहे मेहंदीचं आहे मेकपच्याच दिवशी तेवढं होतं पण ते असं करायचं म्हटल्यावर तुम्हाला पार्लरमध्येच यावं लागेल सर्व फेशियल वगैरे करायला हेअरश्टाईल जास्त रेट राहणार हो हो आहे आहे सगळं आहे आपल्यात

तुम्ही काय करा अगोदर या पहा पुन्हा मग ठरवू आपण हां साडेतीन आहे तुम्हाला कशी पाहिजे तशी साडेतीननी हो देतात आपण हो चालत आहे चालत आहे या तुम्ही हेअरस्टाईल करून पहा साडे साडेचे प्रकार सांगा त्या प्रत त्यानुसार आपण ट्राय करू होय केलेले आहेत तुम्ही जिथं म्हणताल तिथं मेकपला येतात येऊ शकतात आम्ही साईड मेकपचंही होईल होऊन जाईल काही

हां तुम्हाला म्हणजे केव्हा करायचं आहे त्यावेळेस या मॅडम तुम्ही हेअर श्टाईल आपण त्यांना आपण करून पाहू तुम्हाला आवडली तर मग पुढचं ठरवू काय कमी जास्त वगैरे तुमचं फेशियल मसाज हेअर मसाज तुम्हाला करून मिळेल सगळं हा फेशीयल मेनिक्युअर पेडिक्युअर वॅक्स सगळं चाललं मग त्यात सर्व पूर्ण मिळेल व्यवस्थित मध्ये योग्य दरामध्ये मग केव्हा येऊन जाता मॅडम तुम्ही

हो चालते आहे सांगा मग तुम्ही

सांगा तर म्हणजे मलाही पुढचं मग मेकअप घ्यायचा तनकरचा लग्नाच्या पण तारका आहेत ना हा वेगळाच चार्ज लागेल ब्रायडल नवरीचा वेगळाच आणि बाकीच्यांचा वेगळाच येणार हो आहे आहे सर्व आहे आपलं यशवंतराव चौकामध्ये स्वामी समर्थ मंदिराजवळच येते बघा उलद पार्कमध्ये राजश्री ब्युटी पार्लर या मग येताना कॉल करा एकदा ठेवू का